आम्ही एका खेडेगावात राहतो पण आमच्या गावात देखील एक रुग्णवाहिका आहे पण ती सारखी खराबच असते कधी बॅटरीमुळं खराब असते तर कधी इंजिनमुळे खराब असते त्यामुळे आम्हाला मोठ्या शहरात एखाद्या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी कनेक्टिव्हिटीचा फार प्रॉब्लेम येतो अशा वेळेस आम्हाला खूप मोठी आव्हाने स्वीकारावी लागतात म्हणजे कुणाच्या तरी वैयक्तिक वाहनवाल्यांना आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते आणि त्याच्यामुळे त्यांची गाडी मागून आम्हाला त्यांच्याकडून हेल्प मागावी लागते मदत मागावी लागते की ज्याने जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये हे रुग्णाला घेऊन जाऊन शहरामधील इस्पितळात दाखल करावे लागते तर त्यामुळे आम्हाला कनेक्टिव्हिटीमुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात तरी आम्हाला एखादी चांगली रुग्णवाहिका मिळायला पाहिजेन तर रुग्णवाहिका खराब असली की कनेक्टिव्हिटीला सगळ्याच गावामध्ये प्रॉब्लेम असतात त्यामध्ये रस्ते पण खराब असतात